हां सर मी टुरिस्ट बोलून राहिलो तुम्ही लोकल गाईड आहे ना इथली यवतमाळ शहराचे हां सर आपल्याला येथे एक व अ बघायला जायचं होतं म्हणजे फिरायला त आम्हाला ते मंदिरला जायचं होतं तर रोडची कंडिशन कशी आहे

रोडची कंडीशन चांगली आहे ना सर सर तुम्ही आम्हाला टाईम देऊ शकता का तुम्ही आम्हाला तिथं गाईड करू शकता का मंदिरला गेल्यानंतर तुमचं तुमचं पैसे किती होईल सर आणि

आम्ही चार जण आहे अं अच्छा किती तासासाठी चार तासासाठी सर्वांना टाईम देताल ना तुम्ही सर्वांना टाईम देता ना एक एक तास सर रोड रोड कसा आहे सर सर मीकडून आम्ही त गड्डे वगैरे नाही आहे ना सर गड्डे असेल तर आमची गाडी थोडी महागाची तर ती खराब होऊन जाईल मग म्हणून कॉल केला त आमचं रॉल्स रॉयल आहे सर रॉयल आमच्याजवळ गाडी आहे ती ठीक आहे सर